भारत हा शेतीप्रधान देश आहे भारतामध्ये गुढी पाडवा गण गणपती दिवाळी दसरा हे सण साजरा करतात सर्व लोक नोकरीसाठी बाहेर गेलेले असलेले सर्व एकत्र येण्यासाठी हे उत्सव साजरा करतात पंधरा ऑगष्ट सव्वीस जानेवारी ईद हे सगळे सण साजरे करतात सगळे जाती धर्माचे लोक एकत्रित येतात भारतमध्ये वेगवेगळे पोशाख वेगवेगळे अन्न वेगवेगळे वेगवेगळी जाती धर्म सगळे भारतामध्ये आहेत भात भारतात शेती भरपूर प्रमाणात पिकवली जाते अस ऊस हरभरा गहू ज्वारी सर्व प्रकारची नगदी पिके कडधान्य सर्व प्रकारचे पिकवले जातात भारतामध्ये नद्या भरपूर आहेत त्यामुळे पाण्याची भरपूर सोयी केलेल्या आहेत भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे सरकारने त्यांना भरपूर योजना दिलेल्या आहेत शेतकऱ्यांना पीक विमा दुष्काळ असल्यामुळे सगळे पीक विमा कर्ज माफी हेसुद्धा दिलेलं आहे त्यामुळे भारत हा प्रगत झालेला आहे भारत सध्या बायकांना प्राधान्य दिल्यामुळे बायका सर्व हेच्यात पुढे गेलेल्या आहेत भारताची संस्कृती ही सुधाऱ्या सुधारली आहे